मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी आम्ही झूम मीटिंग हे ॲप यूज केला आहे त्यावर आम्ही कॉन्फरन्स कॉल हा केला होता आमच्या ग्रुपने माझ्या कॉलेजचं ग्रुप होतं त्यामध्ये आम्ही कॉन्फरन्स कॉल केला त्यामुळे आम्ही सर्व जे प्रत्यक्षात नाही भेटत आम्ही सर्वांना बघू शकलो बोलू शकलो ते मला सर्वात जास्त आवडलं नाहीतर आमचा कॉनटॅक होणं अश् म्हणजे खूपच रियर होतं